नमस्कार मित्रांनो जेव्हा कामाच्या बाहेर आपण आपले जेव्हा छंद आणि आवडी जोपास लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं जीवन जगणं चालू होते असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे तर काम तर राहील आयुष्यभर काम तर राहील परंतु त्याचबरोबर आपले छंद आहे जे आवडी आहे ते प्रत्येक माणसाने जोपासायला जोपासायला पाहिजे त्याच्यामध्ये माझे जे वैयक्तिक आहे त्याच्यामध्ये लेखन करणे वेगळ्या प्रकारचे लेख लिहिणे किंवा काहीतरी लिहिणे स्वतःहून हे माझ्या आवडी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सूत्रसंचालन करणे मोठ्यामोठ्या कार्यक्रमात किंवा छोट्यामोठ्या कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असो त्याच्यामध्ये सूत्रसंचालन करणे हा माझा आवडीचा विषय आहे सोबतच कुकिंग घरी कोणी नसलं किंवा स्वतःबद्दल किंवा परिवारासाठी काहीतरी बनवून खाऊन घालणे हेसुद्धा मला आवडते चौथी गोष्ट म्हणजे वेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे जसं क्रिकेट खेळणं गाव पातळीवर हॉलीबॉल या सगळ्या गोष्टी मला आवडते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग जास्तीत जास्त फिरणं आहे हे मला मनापासून आवडते कारण की जोपर्यंत व्यक्ती फिरणार नाही तोपर्यंत त्याला नवीननवीन आयडिया येणार नाही आणि जोपर्यंत तो आयडिया आत्मसात करणार नाही तेव्हा त्याला जीवन जगण्याची कला ही फार कमी प्रमाणात मिळंल त्यासा त्यासाठी म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे छंद आपण जोपासायला पाहिजे आवडीचे आहेत ते आपले जोपासायला पाहिजेत